टॅक्सी ड्रायवर बोलत आहेत का सर मला कोरायडी टेम्पल विझिट करायचं होतं तर माझं लोकेशन लष्करीबाग आहे तर किती चार्जेस लागणार चार

उद्याला मॉर्निंगला जायचं आहे सात वाजता हो पहाटे तर किती वाजतापर्यंत तुम्ही येणार कँडिडेटच्या हिशोबानं पैसे वाढणार आहेत का अच्छा ठीक आहे न तसं मी तुम्हाला ए आ कॉल करील अगर वाढतील तर कँडिडेट आं ठीक आहे न जा यायचं पूर्ण आहे न ठीक आहे तसं मी तुम्हाला मॉर्निंगला कॉल करते तुम्ही येऊन जान मी लोकेशन पाठवते तुम्हाला अं काय म्हण्टला अच्छा ठीक आहे न ओके थँक्यू